गुड मॉर्निंग मला तुम्ही माझ्या लग्नात कुठल्या थीमची डेकोरेशन करणार आहे याची डिटेल माहिती द्या मला मेंदीपासून तर सगळंच मेकप हवं मेकप आणि डेकोरेशन हं तुमच्यापाशी आहे का मेंदीवाली असेल तर मग पाठवून द्या बरं तुमच्यावरची द्या मी सांगत नाही मग फ्लावर फ्लावर बलूनचं डेकोरेशन ॲल्लो आणि व्हाईटचं हां सप्तपदीचं पण पाहिजे मला चार मेकप पाहिजे हळदी मेंदी आणि लग्न आणि सप्तपदी गुलाब पिंक रेड

पंचवीस मार्च बरं बरं ठीक आहे मग